हां बोल नं बोला ना कॅमेरा कधी पाहिजे होता तुम्हाला हो काय काय होतं हो काय

बरं पंधरा हजार असते कॅश पंधरा हजार आहे

कमी असं कमी किती पाहिजे तुम्हाला पंधरा हजारात शूटिंग शूटिंग म्हणती म्हणजे हळदीपासून फोटो होतीन एवढं होईन त्याच्यात फोटो शूटिंग हा अल्बम होतीन ना त्याच्यात होईल तुमचं पण बराबर भाव करायचे यार परवडल तर पाहिजे आम्हाला काही तुमी म्हणता न तेरा हजारात होऊन जाईन बा तेरा हजारात होऊन जाईन मग तुम्ही काल नागत होता

कुठून बोलून राहिले तुम्ही कुठून बोलून राहिले तुम्ही कुठून बोलून राहिले म्हटलं तुम्ही हाव काय बरं येऊन जाऊन आत मग सत्तावीस तारखेला लिहायचे नाव आपले हाव येऊन जाऊ ना मग बरं तेरा हजारात मग अडवान्स हवा अडवान्स पाहिजे ना आम्हाला कुठू येऊ तुम्ही सांगा कुठू येऊत अमरावती मग ते तर फारच चांगलं बा कोण बी घालून द्या हाच आहे ना फोन पेचा नंबर चार दिवस राहायचं आहे काही विषय नाही चार दिवस करून टाकू ना हं हा हाव ना हाव ना रिसेप्शन आहे का काही अजून रिसेप्शन काही वगैरे नाही का अजून हाव काही होऊन जाईन ना तुमचं काम होऊन जाईल म्हटलं तुमच्या कामांकडे बघून अरे वा हाच नंबर आहे ना मायावं हा याच्यावर करून टाका पाठवून द्या पाचशे रुपये ॲडव्हान्स पाठवून द्या हाव तेवीसशे